हां मी ईशा अमने बोलते आपलं स्वीट मालाचं शॉप आहे ना हां मग मला एक वीस बॉक्स पेढ्यांचे कंदी पेढ्याची ऑर्डर द्यायची होती आपल्याकडे तर आपल्याकडे

मला कंदी पेड्यांची ऑर्डर द्यायची होती तर मग आपल्याकडे कसे कसे डिलेवरी ऑप्शन्स आहेत बरं बरं चालेल चालेल आणि आपली पेमेंट मेथड कशी आहे ऑनलाईन की कॅश ऑन डिलिवरी ह दोन्ही बरं बरं हां हां हां तरी किती वेळामध्ये आपल्याकडे पोचते डिलेवरी किती वेळ ओके ओके ओके ठीक आहे ठीक आहे मग तुमचे डिलेवर्हरी चार्जेस पण काही असतात का कसं फ्रीमध्ये असते डिलेवरी ठीक आहे ते किती असतील मग

ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आणखीन कोणते कोणते मग आपल्याकडे पेढे आहेत व्हरायटीमध्ये ठीक आहे ठीक आहे फ्रेश असतील ना ठीक आहे मग मला जायचे होते आज आत्ता थोड्या वेळात मग मला त्याच्याआधी हवे होते टाईममध्ये मिळेल ना मला एक अर्ध्या पाऊण तासामध्ये ठीक आहे ठीक आहे मग वीस बॉक्स मला तुम्ही पाठवा मी तुम्हाला ॲड्रेस मग शेअर करेन हा हाच आहे ठीक आहे चालेल आणखीन कसं मग तुम्ही शेअर कराल मग झोमॅटो थ्रू की कसे ठीक आहे मग आम्हाला झोमॅटोनीच द्या आणखीन हे सध्या तरी बरोबर नाही सध्या तरी मला इतकेच होतं बाकी नेक्स्ट टाईम म्हंटलं काय हवे असेल तर मी मागून घेऊन ठीक आहे ओके चालेल मग आणखी